व्यापार आणि वाणिज्य यासारख्या स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये मराठीचा वापर हा अधिक प्रमाणात केला जात आहे व्यापार समजून घेण्यासाठी वाणिज्यामधील काही घडामोडी समजून घेण्यासाठी मराठीचा अर्थ या दोन्ही अर्थव्यवस्थेमध्ये मराठीचा वापर होताना दिसत आहे स्थानिक व्यापारासाठी सहज संवाद हा मराठीमध्ये साधता येतो त्यामुळे व्यापार आणि वाणिज्यामध्ये कुठलीही अडचण ही दिसून येत नाही शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांनाही चालना मिळते कारण मराठीमध्ये जर शेतकऱ्यांना समजावून सांगितलं तर व्यापार हा अधिक सहजरित्या वाढला जातो त्यानंतर सरकारी योजना आणि धोरणे हे सुनिश्चित करता येतात सरकारी योजना ह्या मराठीमध्ये समजून सांगता येतात धोरणे मराठीमध्ये ठरवता येतात अधिक प्रमाणावर याच्यावर धूरा धरता येतो डिजिटल माध्यमे आणि ईकॉमर्स याच्यामध्ये सुद्धा मराठीमध्ये अर्थव्यवस्था वाढत चालली आहे डिजिटल माध्यमांद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण देता व ऑनलाईन मार्केटिंग तसेच ॲडवटायझिंग देत असताना मराठीचा वापर हा मोठ्या प्रमाणात दिसत आहे तसेच ईकॉमर्समध्येही मराठी मोठ्या प्रमाणे शक्य आहे मराठीमध्ये वित्तीय साक्ष साक्षरता मिळत आहे साक्षरता मिळल्याकारणाने मराठी ही अर्थविषयक पुस्तके व्हिडिओ वर्कशॉप यामध्ये सल्ले दिले जातात मराठी ही मातृभाषा आहे व्यापार आणि वाणिज्य यासारख्या स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये मराठी ही जास्त बोलली जाते व्यवसाय करार इ ई ह्या दोन धोरणाबद्दल मराठीमध्ये खूप वलय निर्माण झाला आहे लोकांना व्यापाराबद्दल माहिती देताना व्यापाराचे करार करताना वाणिया वाणिज्याचे करार करताना लोकांना इंग्लिशमध्ये समजत नसते त्यामुळे या दोन्ही अर्थव्यवस्थेमध्ये मराठीचा वापर हा अधिक होत आहे आधिक वापर केला पाहिजे शिक्षण आणि प्रशिक्षण शिक्षण हे मराठीमध्ये जर असलं तर विद्यार्थी पालक शिक्षक यांनाही संवाद जास्त अधिक साधता येतो मराठी ही एक मौखिक भाषा असून ती प्रशिक्षण देण्यासाठी एक उत्तम आणि सुसंस्कृत भाषा आहे मराठीमध्ये विद्यार्थी असो व्यापारी असो वाणिज्य विषयक शिक्षण असो यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये मराठीचा ह हा वापर अधिक प्रमाणामध्ये दिसून येत आहे यामुळे व्यापार आणि वाणिज्य यासारख्या स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये मराठीचा वापर केला जातो व अधिक प्रमाणात होत असतो